महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणाल तुम्ही तर नाटक हा प्रकार करमणुकीसाठी सर्रास वापरला जातो कारण मराठी नाटक अतिशय सशक्त आहे आणि त्यामुळे नाटका विविध प्रकार असतात त्याच्यामध्ये कॉमेडी नाटक असतं किंवा संगीत नाटक असतं संगीत नाटकाचे शौकीन तर वेगळेच आहेत कारण पूर्वीच्या काळी ही नाटकं चारचार तास पाचपाच तास चालायची रात्रभर पण चालण्याची उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये गाणी गायली जाते आणि ते गाणीची जी त्यानं पद म्हणतात आणि मग ती गाणी जवळजवळ आठ आठ दहा दहा मिनटाचं एक गाणं असायचं आणि अशी खूप गाणी त्या नाटकामधे असायची त्यामुळे ते संगीत नाटक हे मराठी पारंपरिक पद्धतीमध्ये मोडलं जातं आणि ते खूप लोकप्रिय होतं तेव्हा त्याच्यानंतर तमाशा तमाशा तर हा गावागावामध्ये पोचलेला आहे तमाशा हे संगीत आणि नाटक याचा एक सुंदर मिश्रण आहे आणि तमाशामधे सुरवातीला गणगावळण येते नंतर त्याच्यामध्ये वगनाट्य येतं आणि नंतर मग प्रॉपर तमाशाचं नाटक सुरू होतं तं हे अतिशय धमाल असतं विनोदाची फोडणी वारंवार त्याच्यामधे दिलेली असते त्याच्यामधे खूनखराबा पण दाखवला जातो कधीकधी बदला असतो अशा वेगवेगळ्या स्टोऱ्या असतात कधीकधी प्रेमाचं असतं भाई भाऊबहिणीचं प्रेमाचं एखादी स्टोरी असू शकते मुलाची आईच्या प्रेमाची स्टोरी असू शकते आणि पटावरती नृत्य केलं जातं लावणी केली जाते आणि ते लावणी कर पर्टिक्युलरली बघण्यासाठी लांबलांबचे लोक येतात त्याच्यामध्ये ढोलकीवाला असतो नाच्या असतो असे वेगळे कॅरेक्टर्स असतात आणि त्याच्यामुळे हे लोकसंगीत खूप छान पद्धतीनं लोकांना आवडतं लोकनाट्य म्हणता येईल त्याच्यात लोकनाट्य म्हणजे तमाशा हा त्याच्यामध्ये सिरीयस पण असतात आं असं नाही की प्रत्येक वेळी ते कॉमेडी असेल किंवा सामाजिक असेल सिरियस सामाजिक पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रडवणारे आणि ते कलाकार खूप पोटतिडकीनं कामं करतात आणि छान असं आपली भूमिका ते वटवतात कॉस्च्युम पण त्यांचे बघण्यासारखे असतात त्याच्यानंतर अगदी गावामधे गेलेलं आहे तर ते एक तो तर नॉर्मल लेवलपर्यंत प्रत्येक घराघरामधे ते नाचे असतात किंवा त्याच्यामधे सोंगं असतात म्हणतोय म्हणजे ते होळीच्या वेळी ती सोंगं येतात आपल्या घरी एखादा पर्टिक्युलर ते सोंग घेणार आणि मग तो तसा नाच करणार आणि ते सोंग आपल्यासमोर आपली कला सादर करणार त्याचप्रमाणे भारूड हा एक प्रकार आहे ते गाणारे जे असतात ते येतात आणि आपलं भारूड सादर करतात त्याच्यामध्ये सामाजिक प्रश्नांना हात घातलेला असतो किंवा अगं अगं विंचू चावला हे भारूड अतिशय प्रसिद्ध आहे एकनाथांचं आणि त्याच्यामधे शिकवणसुद्धा दिलेली आहे किंवा दुसरा प्रकार म्हणं म्हणता येईल तर गोंधळ हा पर्टिक्युलरी भक्तीसंगीताकडे मोडतो आणि त्याच्यामध्ये लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर ते जोडप्यांच्यासमोर तो सादर केला जातो आणि ती गाणी भक्तीरसाने अशी ओथंबलेली गाणी असतात त्याच्यामधे नाच असतो आणि एक वेगळीच लय असते वेगळीच ताल असतो त्याच्यामुळे ती एक खूप धमाल असते ढोलताशाच्या गजरामध्ये साजरे साजरे होणारे आमचे समूहनृत्यसुद्धा आहेत आमचा महाराष्ट्राचा ढोल तर प्रति प्रसिद्ध आहे नाशिक ढोल त्याच्यामधे नाशिक बाजा वाजवला जातो पर्टिक्युलरली जेव्हा मोठ्या मोठ्या मिरवणूकी असतात तेव्हा त्या नाशिक ढोल आजही कुठलंही मिरवणूक असेल म्हणजे गुढीपाडव्याची मिरवणूक असेल किंवा इतर कुठली मिरवणूक असेल लग्नाची मिरवणूक असेल तर तो नाशिक ढोल वाजवला जातो आणि त्या ढोलाच्या तालावर नृत्य करणारी त्यांची लेझीम असतं लेझीम हा प्रकार पण महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे आणि त्या लेझिमच्या नृत्यावरती ढोलच्या तालावरती सनईचौघडा हे सगळे वाद्यं असतात तुतारी असते या सगळ्या वाद्यांच्या मेळाव्यामधे हे सगळे नृत्यप्रकार होत असतात आणि एक वेगळं असं वातावरण ते भारावून टाकतं आणि बघण्यासाठी तुमच्या अंगावरती अक्षरशः रोमांच उभ्या राहतात की अरे क्या डान्स हो रहा है तुतारी वाजली की असं विजयाची तु तुतारी हे विजयाचं वाद्य आहे त्यामुळे असं विजय प्राप्त झाल्यानंतर तुतारी वाजवली जाते तर असं वाटतं की हा खरोखर आपण कुठेतरी जिंकलो आहोत आणि त्या तुतारी वाद्या वाद्याची ती एक वेगळी मजा आहे आणि संबळ आहे एक वाद्य आहे ते पण असं छान मधू मंजूळ आवाजामध्ये संबळ वाजवले जाते एकतारी आहे अशी वेगवेगळ्या लोकल ही वाद्यं आहे आणि त्याचा वापर संगीतामधे करून लोकसंगीत आपलं सजलेलं आहे आणि अजूनही आजही त्या सगळ्या वाद्यांचे किंवा त्या सगळ्या प्रकाराचे लोक आवर्जून वापर करतात आणि बघायला जातात किंवा आपल्या घरी बोलवतात